माझ्या बालपणीच्या काही आठवणी आहे जे की माझ्या स्कूलमध्ये असताना माझे काही मित्र मैत्रिणी होते जे की आम्ही गप्पे करायसा आम्ही फिरायला जायसं आम्ही सुट्ट्यामध्ये क्राफ्ट एडवेंचर काही क्रिएटिविटी करत बसायचं घरी आणि त्यामध्ये मला एक छंद होता की अॅक्ट्रेस लोकांचे जसे न्यूजपेपरमध्ये एखादी फोटो झाले तर ते फोटो कटिंग्ज करून ठेवायचे किवा फाल्गुनी फाटक त्यावेळेस माझी खूप जास्त फेवरेट सिंगर असायची आणि आत्ता पण आहेच तेव्हा तिचे गाणे मी माझ्या चित्रकलेच्या वहीवर लिहून ठेवायची आणि चित्र काढण्याचा मला खूप छान शं खूप जास्त शौक होता जो की मी करायची आणि विवं वेगवेगळ्या अॅक्टर्सची चित्रंसुद्धा मी काढत असायची आणि माझ्या फ्रेण्ड्सलासुद्धा काढून द्यायची आणि मला ट्रॅकिंगला जायला खूप आवडायचं माझे फ्रेण्ड्स आणि आम्ही संडे त्रू संडे गार्डनला जायचा फिरायला जायचं नवीन नवीन स्पर्धेत भाग घ्यायसा जो की मला खूप एक माझं अविस्मरणीय असं बालपणीची आठवण आहे जे की मला आठवतात आतासुद्धा आणि ते असायलास हवं सगळ्यांच्या बालपणीच्या आठवणी आणि आत्ता जर बघितलं तर बालपणीच्या मैत्रिणी इतक्या दूर दूर गेलेत जरी त्यांची आठवण आली तरी मला त्या क्षण आठवतात आणि मी खूप आनंदी असते त्या क्षणामध्ये असं वाटते की तो क्षण सगळ्यात सुंदर असा क्षण होता माझ्या लाईफसा